हां उबरवाले बोलत आहात का मी आज सकाळी माझ्यासाठी कॅब बुक केली होती अंधेरीपासून ते सॅंटाक्रुजपर्यंत मी त्यांना दोनतीन वेळा फोनही लावला लोकेशनही ट्रॅप करत होती बट त्यानी सुरुवातीला फोन उचलला नाही नंतर जेव्हा मी त्यांना कॉल केला तर ते मला बोलले की त्यांना एक तास तरी लागेल मी विचारलं का तर मला बोलले गव्हर्मेंटचं रोडवरती काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकमुळे त्यांना यायला उशीर होणार पण मी त्यांना अकरा वाजता कॅब बुक केलेली आता साडेबारा होत आल्याते पण ते अजून्ही आले नाही आहेत माझी एकची मीटिंग आहे त्यांच्यामुळे माझी मीटिंग थांबली आहे मी त्यांना कॉलवरती जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा ते माझ्याशी उलटसुलट बोलून मलाच ओरडायला लागले पण सगळी चूक त्यांची असताना त्यानी मलाच खूप ऐकवलं त्यांच्यामुळे मला खूप उशीर झाला आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला कारण की ते माझं ऐकत नव्हते मला कॅब रद्द करायची होती मला दुसरी कॅब बुक करायची होती पण ते मला उलटसुलट बोलायला लागले म्हणून मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही अशी कशी ही सेवा तुमची जे माणसांना वेळेवरती पोचवत नाही तुम्ही आधीच जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही दुसरी कॅब बुक केली असती आज त्या माणसामुळे मला उशीर झाला आहे माझं महत्त्वाचं काम राहून गेलं आहे आणि वरतून माझ्याशीच उलट बोलतो म्हणून तुम्हाला फोन केला तर तुम्ही असं कसं करता तुम्ही माझ्याशी उलटं बोलू नाही शकत मी तुमचीही कंप्लेंट करू शकते